आम्ही मराठी भाषा ही डेली आणि रोज बोलतो तसंच आम्ही कुणाशी संवाद साधत असताना मराठीमध्ये संवाद साधतो पण समोरच्या व्यक्तीला जर मराठी काहीही समजत नसेल तर आम्ही त्यांच्या लँग्वेजमध्ये पण बोलू शकतो हिंदीमध्ये पण बोलू शकतो आणि त्यांना कसं असते कधीकधी आपली मराठी भाषा समजते पण त्यांना बोलता येत नाही अशा वेळेस आम्ही त्यांना थोडं समजवून पण सांगू शकतो की मराठी असं बोलायचं तसं बोलायचं काही लोकं इंग्लिशमध्ये असतात की त्यांना इंग्लिशच समजते हिंदी समजते तर मराठी नाही समजत तर आम्ही त्यांना हिंदीमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये संवाद आम्ही त्यांच्याशी साधू शकतो आणि जर आम्ही त्यांच्याशी त्यांना शिकवू पण शकतो